भारतीयांना वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आहे जसं की डाळभात चपाती भाजी भाकरी वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ यात स समाविष्ट आहेत त्यामध्ये म्हणजे असं हे स्पेसिफिक तिखटच तर तिखट गोड तर गोड असं नाही तर त्या ताटात बॅलन्स डाईट जसं म्हटलं जातं तशा प्रकारचं जेवण भारताच्या थाळीत म्हणजे वापरलं जातं